हॅलो गुड इवनिंग मॅम आम्हाला आम टुरिस्ट आहोत आम्ही आलेलो होतोच महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याचं पौर्णिमा त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का आम्हाला आम्ही ट्युरिस नवीन आलेलो आहे ट्युरिजम करण्यासाठी त्याबद्दल आम्हाला इकडे सेलिब्रेट करायचा आहे कशा पद्धतीत आम्ही शेलिब्रेट करू शकते थोडी माहिती तुम्ही सांगू शकाल का आम्हाला प्लीज

अच्छा महाराष्ट्रामध्ये पूर्ण इंडियामध्ये की महाराष्ट्रामध्ये अच्छा ओके अजून हां ती आम्ही फक्त हिंदूच साजरे करतात की ख्रिश्चन मुस्लिम जैन अच्छा अजून काय अच्छा अजून महिला उपवास धरतात की आम्ही हे पुरुष माणूस पण धरू शकतात का उपवास जिचे काय फायदे आहेत धरल्यावर म्हणजे काय आम्ही मागणी मानू शकतो का देवाकडे मागू शकतो का आणि पौर्णिमा साजरे करायसाठी आम्ही घराचे काय करू शकतो म्हणजे काय करतात घरामध्ये हो तर आम्ही असे साजरं करू शकतो मी अच्छा अच्छा अच्छा अच्छा पण मला एक समजलं नाही आम्ही डिश काय बनवतो म्हणजे कसले पदार्थ बनवतात आम्ही त्या सणाच्या दिवशी ओके ओके थँक्यू सर तुम्ही मला तुम्ही मला माहिती पुरवण्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही सेलिब्रेट करू थँक्यू